अमरावती जिल्ह्यामधले कोणकोणते सण साजरे केले जाते दिवाळी दसरा होळी आणखी गरा आपलं नवरात्री गणपती उत्सव पोळा अनेक सण साजरे केले जाते पण सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे दसरा आणि दिवाळी दसऱ्याला रामाने रामाने रावणाचा वध केला केला होता दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत रा राम घरी परतला होता त्याच्यामुळे दिवाळी सगळ्यात जास्त साजरी होते तेव्हा म्हणजे नवीन नवीन मुलं मुलांना घरच्या फॅमिलीना सगळ्यांना कपडे आणण्यात येते फटाके लक्ष्मीपूजन राहते लक्ष्मी विकत आणली जाते त्याच्यानंतर फराळाचे प्रकार बनते परार वेगवेगळं लोकाला आपण जे आपले नातेवाईक आणि जे मित्रमंडळी राहते त्यांना आपण फराळपाण्याला बोलावतो मुलं आपण फटाके फोडण्यात एन्जॉ होऊन एन्जॉय करतो दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण मानल्या जाते